हां जर आता गाण्यातील संगीतातील माझी आवडती शैली कोणती आणि काय या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर सगळ्यात अगोदर आपल्याला गाणं म्हणजे काय यावर बोलता आलं पाहिजे कारण गाणं मुळात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय केलेलं आहे तर मुळात संस्कृतीला फार महत्व दिलेलं आहे भारतीय संस्कृती ही जगातली सर्वात श्रेष्ठ अशी संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीत कलेला फार महत्व दिलेले आहे आपल्याकडं मानलं जातं चौसष्ट कला आणि चौदा विद्या आहेत आणि आपण म्हणतो की मानवानं जन्माला आल्यानंतर एखादी तरी कला शिकावी एखादी तरी कला अवगत करावी आता कला अवगत करावी कशासाठी तर आपलं जीवन किंवा आपल्या जीवनातल्या रोजच्या गरजा आपण भागवतच असतो किंवा जगत असतोच पण त्या जगण्याला काहीतरी अर्थ यावा ते जगणं खूप सौंदर्यपूर्ण व्हावं यासाठी मात्र ही कला आवश्यक आहे म्हणजे कला म्हणजे काहीतरी जगायचं कसं हे कला शिकवते त्यामुळे एखादी तरी कला माहिती असणं एखादी तरी कला उमगत असणं किंवा एखाद्या तरी कलेची आवड असणं खूप महत्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात जर विचार केला तर संगीत ही जी कला आहे की नाही ती खूप सुंदर सौंदर्यपूर्ण आहे आणि बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना आकर्षित करणारी आहे आणि बऱ्याच जगात संगीत काय करत आहे तर जगण्याला अर्थ प्राप्त करतं संगीत काय करतं तर एकंदरीत जगण्याला अर्थ प्राप्त करतं आणि ही अशी कला आहे की ती सगळ्या लोकांपर्यंत सहजपणे पोचते त्यामुळं खरं तर त्या श जर गाण्यात संगीतातल्या शैलीविषयी जर विचार करायचा म्हटलं तर प्रत्येकाच्या आपली आपली एक वेगळी शैली असते कारण प्रत्येक माणूस एक स्वतंत्र व्यक्ती असतो त्याची स्वतंत्र अशी शैली असते त्यामुळं अशी एक शैली कुळं किंवा काय म्हणू आपण की प्रत्येक जी जगण्याची जी शैली असते म्हणजेच आपल्या गाण्याची जी शैली असते इतरांची शैली वेगळी असू शकते आपली शैली वेगळी असू शकते तर मुळात शैली महत्वाची नसून गाण्यातल्या भावना जास्त महत्वाच्या आहेत त्या समोरच्या व्यक्तीच्या मनात पोचता किंवा पोचवता आल्या पाहिजेत तरच ती शैली यशस्वी ठरता येईल कारण आपण आता जर विचार केला शास्त्रीय संगीताचा विचार केला तर जर यमन सारखा राग असेल भूप सारखा राग असेल बागेश्री सारखा राग असेल मेघमल्हार असेल खमाज असेल तर प्रत्येक गायकाची हा राग गाण्याची एकंदरीत वेगळी शैली असते मग कौशिकी चत चक्रवर्तींची वेगळी असेल मग महेश काळेंची वेगळी असेल किंवा आपण जर जुन्या बालगंधर्वांचा विचार कुमार गंधर्वांचा विचार केला तर त्यांची शैली वेगळी असू शकते जितेंद्र अभिषेकींची शैली वेगळी आहे तर प्रत्येक प्रत्येक जो गायक असतो किंवा जो गाणं लोकांना देत असतो किंवा गाणं म्हणत असतो त्याचं प्रत्येक राग म्हणण्यामागची शैली असो त्याचं एक विशिष्ट वेगळं सौंदर्य असतं त्याच्या गाण्याचा एक विशिष्ट असा वेगळा गुणधर्म असतो त्याची एक वेगळी जातकुळी असते त्याच्या गाण्यातला ठेहराव वेगळा असतो त्याच्या गाण्यातली स्पेस वेगळी असते त्यामुळे जर गाण्याविषयी नाही तर आपण इतर वाद्यांविषयी पण म्हणू की एकाच एकाच वाद्याची किती तरी मोठ्ठे वादक होऊन गेलेले आहेत आता तबल्याचा विचार केला तर पंडित विजय भटकर किंवा आपले झाकीर हुसेन प्रत्येक प्रत्येक घराण्याची शैली वेगळी आहे तसं वाद्यात पण म्हणता येईल किंवा गाण्यातसुद्धा म्हणता येईल म्हणजे खरं तर शैली शैली काय की जे गाणं मनापासून आनंद देतं ती शैली सर्वात ग्रेट असं आपल्याला इथं म्हणता येईल ओके धन्यवाद